शाळेत असताना मला सर्वांत जास्त गणित हा विषय आवडायचा गणितामध्ये मजा यायची कारण त्या गणितामध्ये वजाबाकी अधिक भागाकार गुणाकार आकड्यांची तोडमोड हे करण्यात खूप मजा वाटायची त्याच्यामुळे काय गणितात तर कसं होत होतं की हे कधी हे पारडं भारी कधी ते पारडं हलकं असं तसं इकडनं तिकडनं गणितामध्ये आकड्याची फेरफार हा आकडा तिथे तो आकडा तिथे भागीला एक आला गुणीला दोन आले अधिक तीन झाले वजा दोन अशा करून त्या आकड्यांची इतकी चंगळ आणि घडामोडी होत होत्या त्यामुळे गणित हा सब्जेक्ट विषय मला खूप आवडायचा शाळेत असताना आणि गणितामध्ये मला ए आनंद पण यायचा गणित सोडवतानी म्हणून माझा गणित हा आव विषय आवडीचा होता